नमस्कार या काय एक समस्या आहे ते माझी मुलगी आहे उपवर त ते आता चोवीस वर्षाची झाली आहे ते परंतु चार वर्षपासून आम्ही बघून राहिलो मुलं वगैरे येतात परंतु तिच्या लग्नाच्या योग्य काय जुळून येऊन नाही राहिला त त्याच्याकरिता काही पण तुमच्याकडं आलो हो म्हणजे हां ते म्हणजे दोन हजारमध्ये आहे जन्म झाला

टायमिंग म्हणजे सायंकाळ समजा आठ वाजताची वेळ होती सायंकाळची हां हां नववा महिना हो हां हां ते तारीख सांगितली ना ते अकरा अकरा अकरा नऊ अकरा नऊ हां हम्म दोन हजार अच्छा जन्म नाव तरं करूणा आहे

तो काय काय करणं पडेन सांगा ना तु्ही तर ह अच्छा त्या दिवा पोटं लावणं पडेल आपल्या सोमवारचं शुक्रवारचं अन म्हणजे प्रदक्षिणा मारणं पडेल का हॅलो हां हां हां आणखी काय काय करणं पडेन सांगा ते

अच्छा अच्छा वेळेेत कोणत्या वेळेतन आम्ही घेऊन येऊ अच्छा

त काय त्याले खर्च वगेरे काही हां हां नाही पण काम होऊन जाईन पूर्ण आमचं बरोबर कारण काय आम्ही प प परेशान झाल होतो मुली मुळे काय लग्न होऊन जुळून येत नाही काय नाही ठीकय नां मंग ये हो ठीक आहे भेटू हो